हॅलो हा ताई काय म्हणते कशी आहेस तू मी काय म्हणत होते आता वेकेशन्स् लागल्या आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर आपण कुठेतरी फिरायला जाऊया इथे जवळच जगतमंदिर आहे म्हणते तर तिथे जाऊ म्हटलं तिथे छान गार्डन आहे आणि देवस्थान पण आहे तर एक छान डबा पार्टी वगैरे पण आपण करू शकतो हो तिथे छान गार्डन आहे वेगवेगळे आणि आणखी असं छोटंसं एक प्राण्यांचं काहीतरी बनवलं आहे तिथे ससा वगैरे सगळंच बगळा वगैरे हो तिथे छान असं आहे त्यांचं आणि मंदिर वगैरे पण आहे तर आपल्याला मंदिरात जायला तर आवडतंच हा म्हणून म्हटलं जाऊया आपण

आपण डबा पार्टी करू मस्त फिरू फोटो काढू तुझ्या आणखी काही मैत्रिणी असतील तर त्यांना घेऊन ये हो माझ्या पण काही मैत्रिणी आहेत मी त्यांना घेऊन येते हो हो ठीक आहे मग हो हो ठीक हो हो हो ओके ओके चालेल हा त्यांची हा तिथे आहे तिथे खेळायसाठी पण गार्डन आहे लहान मुलांचं पण आहे आणि छान छान एक असं स्थळ आहे जिथे आपण छान पिकनिक करू शकतो हा आपण परवाला निघूया परवाला संडे येतो मग जाऊया आपण हो हो ओके